मराठी फार समृद्ध आणि संस्कारी भाषा आहे मराठीत काही असे शब्द किंवा वाकप्रचार आहेत जे मला नेहमीचं भावतात आणि लक्ष वेधून घेतात उदाहरणार्थ मला सावरुन घे हा वाकप्रचार फार आवडतो यात केवळ एखाद्याला शांत राहण्याचं सल्ला नसतो तर त्यामागे काळजी प्रेम आणि आधार असतो तसंच मनासारखं घडलं तर चांगलं नाही घडलं तर त्यातही काही चांगलं असतं हे वाक्य मला खूप भावतं यात एक सकारात्मक दृष्टिकोन आहे जो मला प्रत्येक कठीण प्रसंगी उपयोगी पडतो माझ्या लहानपणी माझ्या आजीकडून मी अनेक म्हणी ऐकल्या आहेत त्यातील एक होती दिसतं तसं नसतं या वाक्यात अर्थ मोठेपणी फार समजायला लागला पण आयुष्यात अनेकदा गोष्टींना पाहिल्यावर एक अर्थ वाटतं पण त्या त्याचं मागचं सत्य वेगळंच असतं ही म्हण आजीला आणि मला अनेक प्रसंग विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिकवतं तसंच पाय रोवून उभं राहणं हा शब्दप्रयोग फार प्रेरणादायक वाटतो याचा अर्थ केवळ थांबून राहाणं नव्हे तर आत्मविश्वासाने ठामपणे आणि डगमगू न देता परिस्थितीला सामोर जाणं असा आहे